बाजारामध्ये खूप डिजाईनचे कपडे उपलब्ध असतात ते कशाप्रकारे म्हणजे कशाप्रकारे पाहिजे आपल्या तसे उपलब्ध असतात पण हाताने वि हातांनी विणलेले कपडे हे जे अतिसुंदर असून ते घालणं घालायसाठी खूप म्हणजे असे सोयीस्कर असते त्यामध्ये आपण आपल्याप्रमाणे डिजाईन डि डिजाईनसुद्धा करू शकतो आणि ते म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तसं त्याला तयार करू शकतो जसं की आपण म्हणजे दुकानामधील कपडे घेतले तर दुकानामधील कपडे जसे ते शिवून देतील ते तसेच आपल्याला घालावं लागते कारण तसं न करता आपण हाताने शिवलेले कपडेसुद्धा घालू शकतो हाताने शिवशिवलेले कपडे घालण्यात आपल्याला थोडा इंटरेस्ट वाटतो आणि तो आपल्याला चांगल्या प्रकारे आवडतोसुद्धा